हो का कधीची ठरली आहे

बरं लग्नाला म्हणजे आता तीनच महिने राहिले आहेत मग आपण असं करू कुठे दुसरीकडे न जाण्यापेक्षा तू पुण्यालाच ये आपण इथेच लग्नाचा बस्ता बाकीच्यांचे कपडेसुद्धा छान मिळतील इथे आपण सगळे इथूनच घेऊ या आणि पुण्याला हो तुझा बस्ता आणि सगळीचं खरेदी फार छान होईल आपल्या सगळ्यांचे कपडे पण आपण इथेच घेऊ या तू चार पाच दिवसांसाठी ये इथे आपण सगळीचं खरेदी करून टाकूयात लग्नाच्या आधी आता मला सुट्ट्या सुट्यांचं पाहावं लागेल एक आठवडाभर आधी मी येऊ शकते तुम्ही कार्यालय केटरिंग सगळं बघितलं का हो बरोबर मी आपली शॉपिंग झाल्यावर मी तुमच्यासोबतच वापस येते थोडे दिवस राहून ते सर्व ठरवून मी पुन्हा वापस येईन हो रिटर्न गिफ्टची पण आपण सगळी ऑर्डर देऊन ठेवूया डेकोरेशनचे तेन पण पुण्यात एक फार छान दुकान आहे तिथले आपण डेकोरेटर्स पण लावू शकतात ज्वेलरीचं पण इथे फार एक फार छान दुकान आहे एक फार जुना परं पारंपरिक ज्वेलरी तिथे भेटते आता आपल्याला कसा लूक करायचा आहे आपण कसे कपडे घेतो आहोत त्यावर आपण ज्वेलरी बघू या हो हो ठरवूयात ठीक आहे हो ठीक आहे चालेल ठेवते